हॅलो हा नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा चौकशी कक्ष आहे का हां हां मी धुमाळ बोलतोय नाशिकहून बोलतोय मी मला आज रात्री दहाची जी ट्रेन आहे विदर्भ एक्सप्रेस ती पकडायची आहे वर्ध्याला जाण्यासाठी हां तर तिची स्थिती मला तुम्ही आजची सांगू शकाल का कारण गेले दोन दिवस ती ट्रेन लेट होती आणि त्याच्याआधी ती रद्द पण झालेली आहे खूप वेळा तर आजची स्थिती मला कळवली तर बरं होईल कारण रात्रीची वेळ आहे आणि मी एकटाच आहे सिनियर सिटीजन आहे तर नाशिक रोडला रात्रीचं यायचं आणि तिथे जर कळलं की बुवा ट्रेन लेट आहे किंवा रद्द झाली आहे तर मग माझी खूपच पंचायत हो होईल तर तुम्ही मला त्याची स्थिती सांगितली तर फार बरं होईल म्हणजे ती आज मुंबईहून सुटली का ती वे वेळेवर सुटली का म्हणजे आणि नाशिक रोडला ती पोहोचेल का दहाच्या सुमारास मला ट्रेन ती पकडता येईल का नाही अहो तुमचं ते नेट मला नाही समजत ते ॲप पण मला माझ्याकडे नाही आहे तर तुम्ही मला तुमचं स्टेटस चेक करून सांगा ना काय म्हणता तास दीड तास लेट आहे गाडी बघा बरं झालं तुम्ही मला सांगितलं म्हणजे आता दहाच्या ऐवजी ती किती ब साड्या सव्वा अकरा साडे अकरा द अकराच्या पुढे येणार का

पावणे अकराला पोचलं तरी चालेल स्टेशनवर ठीक आहे मग मी दहा सव्वादहाला घर घराहून निघेन आणि तिथे पावणे अकरापर्यंत अकराच्या आत पोहोचायचा प्रयत्न करतो म्हणजे मला ती ट्रेन मिळेल बरं झालं मला ते समजलंं नाहीतर मी स्टेशनवर येऊन ताटकळत बसलो असतो आणि आभारी आहे तुमचा बरं का तुम्ही मला मदत केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद